एक मे हा मराठी भाषादिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा ही अत्यंत अलंकारिक आणि सोपी भाषा आहे वळवू तशी वळणारी भाषा आहे लोकं इतर प्रांतातील लोकं मराठी भाषा लवकर शिकतात पण त्या मानाने इतर भाषां पेक्षा ही भाषा त्या मानाने खूप सोपी वाटते सोपी आहे त्याच्यानंतर मराठी गाणीसुद्धा अत्यंत प्रसिद्ध आणि गोड गाणी आहेत त्यामुळे इतर लोकांनाही ही गाणी ऐकायला खूप छान वाटतात गुणगुणायला आवडतात पटकन आत्मसात करण्यासारखी आणि पटकन शिकण्यासारखी भाषा असल्यामुळे गाणीही लक्षात राहतात आणि माणूस पटकन बोलूही शकते ही भाषा अशी ही भाषा आहे प्रत्येक माणसाचं मराठी भाषेवर प्रेम आहे हे आपण दिसतो बघतोच मुंबईत येणारी लोकं ही मा भाषा पटकन शिकून घेतात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात गेलो तर मराठी भाषा किंवा भाषेची जी आपण वळण म्हणतो ते बदलत जातं भाषा बदलत जाते पण शेवटी आपली माय मराठी जी आहे ती तशीच राहते